मला ना माझ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी रॉयल ब्लू रंगामध्ये त्याला चिंतामणी म्हणू शकतो का आपण बहुतेक चिंतामणी रंगामध्ये मला एक पूर्ण वन पीस हवा आहे ए लाईनचा आणि त्याच्यावरती मधुबनीमध्ये चित्रकला असलेला रेशमाचा दुपट्टा किंवा ओढणी आपण म्हणू ती हवी आहे आणि मी खूप शोधते आहे आणि याच्यामध्ये मला चाळीस किंवा बेचाळीस साईजमध्ये हा वन पीस हवा आहे मला तर तो मी बरेच ठिकाणी ऑनलाईन शोधला मी तर तो शिवून घेण्यासाठी दुकानांच्या मग कपड्यांच्या दुकानात जाऊन तागे पण बघितले कापडाच्या दुकानात जाऊन आणि ओढणी प्लेन घेऊन त्याच्यावरती कोणी मधुबनीमध्ये मला मला हवं तशा कॉम्बिनेशनमध्ये रंगसंगतीमध्ये कोणी नक्षीकाम करून देत आहे का पेंटिंग करून देते का हीसुद्धा चौकशी केली पण ते एकंदरीत सगळं प्रकरण महागात जात आहे माझ्यासाठी तर मी ऑनलाईन वेगवेगळ्या प्लॅटफॉमवरती हा माझ्यासाठी ड्रेस शोधायचा प्रयत्न करते आहे तुमच्याकडे काही आहेत का असे मला हवे असलेल्या पर्यायांमध्ये चिंतामणी रंगामध्ये वन पीस स्लिवलेस असाल असं बिन बाह्यांचा असला वन पीस तरी चालेल पण तो मला प्रिन्सेस लाईन आणि ए लाईनमध्ये त्याचा कट हवा आहे पूर्ण माझ्या मग घोट्यापर्यंत त्याची लांबी असली पाहिजे आणि नेकलाईन छानपैकी असा घाट पाहिजे त्याला गोल गळा नको आहे व्ही गळा असेल तर उत्तम होईल आणि दुपट्टा पण पूर्ण पन्ह्याचा पाहिजे आहे आणि पूर्ण रेश रेशमाचा पाहिजे आहे मला ओढणी रेशमाची पाहिजे आहे तुमच्याकडे मिळत असेल तर मला सांगा त्याची किंमत काय आहे तेही सांगा आणि तो किती दिवसात उपलब्ध होईल तेही कळवा मला मला लवकरात लवकर हवा आहे म्हणजे तो मिळाला की मला त्याच्यावरती घालण्यासाठी काही दागिने वगैरे पण निवडता येतील